हा बोला नं दादा हा बोला नं बोला अच्छा अच्छा अच्छा अच्छा तर काय बजेट आहे दादा कुठं काही ठरवलं आहे तुम्ही की मी सजेशन सांगू काही तर अच्छा सिक्स सिटरमध्ये बघा सिक्स सिटरमध्ये दादा आपल्याकडे फॉर्च्युनरपण ॲव्हलेबल आहे फॉर्च्युनरचं भाडं थोडं जास्त जातं त्यानंतर कमी रेंजवाली आर्टिगाय मारुती सुझुकीची आणि फुल एसी गाडी येईल सीझनच्या हिशोबानी समरच्या हिशोबानी आणि त्यानंतर एक फोर सिटरमध्ये पाहिजे असेल तर थार आणि स्विफ्ट डिझायर येऊन जाईल हो सिक्स सिटरमध्ये पहा आर्टिगा आर्टिगा बेस्ट आहे आर्टिकाचा पंधरा रुपये किलोमीटरनुसार लागेल एसी घेतली तर सतरा रुपये किलोमीटरनुसार लागेल आणि बजेट काय किती आहे नाही बजेट जे जसं असेल बजेट तुमचं जे असेल नं त्या हिशोबाने बघा औरंगाबाद आपलं एक बेस्ट ऑप्शन राहील ज्याला आता सध्या आपण संभाजी नगर म्हनतो तर तिथे बघा हो तिथे अजिंठा वेरूळ आहे आजूबाजूनेच त्यानंतर बीबी का मकबरा आहे पाणचक्की आहे आणि एक दौलताबादचा किल्लाय गडावर जायचंय नं मग औरंगाबादला बघा म्हणजे औरंगाबादला आपला दौलताबादचा किल्लाय आणि त्याच्यापेक्षा मंग आपल्याला पुना पट्टा पडल पुण्याला कसं मंदिरं पण आहे आणि पुण्याच्या एरियात पुणे जिल्ह्यात चार ते सहा आपलं हे आहेत म्हणजे गडं आहेत त्यातलं सगळ्यात फेमस् आपला शिवगड म्हणजे रायगड जिथे शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता जुन्नर म्हणून प्लेस आहे ते तिथे आपण जाऊ शकतो दादा आणि त्याचं बजेटही खूप कमी येईल तो जर आपण केला सिक्स सिटरचा टूर नं तर हार्डली हार्ड आपला बारा ते पंधरा हजाराच्या रेट याच्यात चालला जाईल ते एसी करायचं की नॉन एसी करायचं आहे एसी करायचं आहे नं चालेल चालेल आणि कधीचा आहे दादा टूर काय कधी करायचं आहे प्लॅनिंग जूनमध्ये करायचं आहे नं त्या हिशोबाने मला डेट वगैरे तुम्ही क्लिअर आणि फायनल सांगून द्याल मी तुम्हाला सांगून देतो आणि गाडीचे फोटो वगैरे पाठ हो गाडीचे फोटो वगैरे पाठवून देतो मी गाडी ऑल ओके आहे आणि ड्रायव्हरचं जेवण वगैरे काय आम्हीच पे करू की ड्रायव्हरच्या जेवणावगैरेचा खर्च तुम्ही पाहाल हा हा तुम्ही पाहाल तर मग त्या हिशोबानी मग दादा तुम्हाला आणखी दोन रुपये कमी होऊन जाईल तेरा रुपये किलोमीटर नुसारच लागेल रेट काही एवढं हे नाही ठीक आहे सर चालेल मी तुम्हाला तुम्ही मला एक हे पाठवून द्या हाय हाय पाठवून द्या व्हॉट्स ॲपवर मी तुम्हाला गाडीचे फोटो पाठवून देतो ओके थॅंक्यू हो